हां नमस्कार हो हो हो हो साहेब कुठून बोलता आपण ओके ओके ओके ओके ओके काय तुमचं काय बिल्डिंग काय तुम्हाला याचा टूर रेडीमेड घर पाहिजे काय बांधकाम करायचं आहे अरे वा सांगा तुम्हाला तुमच्या कुठल्या एरियात तुम्हाला घर बांधायचं आहे आणि कशा प्रकारचं बांधायचं आहे तेवढं सांगा

म्हणजे ग्राउंड फोल पाहीजे का वन प्लस वन वैगरे टू असं काय पाहीजे अच्छा सिंगल फ्लोअर विथ गार्डन ओके ओके ओके ओके चालेल चालेल आजूबाजूला थोडी जागा असली पाहिजे ना शिल्लक ओके ओके तुमचं जरा बजेट सांगा मला बजेट सांगा काय होतं आम्ही सगळ्या प्रकारची घरं बांधतो कारण अगदी मोठ्या टॉवरपासून आम्ही मोठे मोठे बंगले बांधून दिलेले आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षा काय सांगा एवढं प बजेटमध्ये बसवायचं मी तुम्हाला सांगतो मग कसं करायचं ते व्हेरी गुड ओके ओके ओके ओके आहो पन्नास लाखामध्ये आम्ही तुम्हाला जे सेंट्रल ए शी पण देऊ त्याचं काय सेंट्रल ए शी पण करून देऊ काय अडचण नाही मस्त छान करून देऊ काय अडचण नाही बघा व्हिटरीफाई टाईल्स येतील सगळं सागवानी बार येतील सगळ्याला दरवाजे खिडक्या वगैरे आणि स्लायडिंग डोअर येतील स्लायडिंग पावडर कोटिंग आता नवीन चांगलं आलं आहे ना ते ते स्लायडिंग डोअर त्याचे येतील आणि टॉईलं बाथरूममध्ये पूर्ण फुल टाईल्स येतील बघा वरपर्यंत टाईल्स पूर्ण येतील आणि चांगल्या प्रतीचे ते तुम्हाला शॉवर्स आणि गिझर वगैरे सगळे लावून देऊ आम्ही तुम्हाला मोठा हॉल तुमचा अगदी पंधरा बाय वीसचा हॉल असेल आणि बेडरूम पंधरा बाय पंधराच्या अशा मोठ्या दोन बेडरूम असतील हां किचनरूम तुम्हाला मोठा एल शेपमध्ये पाहीजे का सिंगल एक सिंगल असेल असला पाहिजे सांगा एल शेपमध्ये पाहीजे तर तो जरा खर्च वाढतो नाही नाही बजेटमध्ये बसवणार तुमच्या बजेटमध्येच बसवणार आणिचं बघा आमच्याकडे आम्ही वास्तूशास्त्राप्रमाणे घरं बांधतो अजिबात तुम्हाला इथे आल्यां तर शंका येता कामा नये पूर्व पश्चिम अशा प्रकारचं घर असेल आणि त्याचबरोबर तुमच्या जागेला जागेला अनुसरून जे त्याबरोबर कंपाऊंड वॉल म्हणा किंवा त्याची तुम्हाला विहीर किंवा बोरिंग बोर मारून पाणी सुद्धा तिथं उप उपलब्ध होईल तुम्हाला हं तर त्या सगळ्यात सुविधा तुम्हाला आम्ही तिथे देऊ गा विथ गार्डन गार्डनमध्ये अगदी तुम्हाला वेगळ्या प्रकारची झाडं छोटी फूल झाडं म्हणा किंवा लॉन तुम्हाला करून देऊ जिथं तुम्हाला संध्याकाळी झोपाळा लावून बसता येईल असं बाजूला पार्किंग एरियाच्या असे ती गाडी मग तुमच्या घराच्या बाजूला सुंदर अशी गाडी तुम्हाला लावता येईल ती पार्किंग एरिया तुम्हाला देऊ हा सगळ्या तुमच्या मनामध्ये जे काय आहे त्या सगळ्या सुविधा आम्ही तुम्हाला करून देऊ सुंदर असं घर तुमचं तुम्ही बघितल्याच्या नंतर म्हटलं पाहिजे खरोखर असं घर पुन्हा बांधलं पाहिजे नक्की नक्की नक्की आम्ही इथे अनेक कामं केलेले आहेत विश्वास आता आमच्याबद्दल इथे तुम्ही चौकशी करू शकता छान करून देणार तुम्हाला ओके या तुम्ही या आम्हाला आम्हाला ॲडव्हान्स आ देणार सेंट्रल ए शी सेंट्रल ए शी करून देऊ तुम्हाला नाही नाही नाही एकदम एकदम सुरक्षित एरीया आहे काळजी करु नका या तुम्ही आपण समोर बसून बोलूया तुम्ही खुश होणार काय काळजी करु नका या या ओके आपण या या नमस्कार ओके या या धन्यवाद